बचत गटाबद्दल माझे असे मत आहे की महिलांना तर बचत गटाव्दारे त्यांना रोजगार मिळाला जाते किंवा काम करण्याची संधी मिळाली जाते तसं महिला बचत गट आहे स्थापन केल्याने बचत गटामधे असणारे सदते सदस्य हे आपापसांमध्ये परस्पर सहकार्य करून करत असतात तसेच त्यांच्यामध्ये परस्पर विश्वास हा खूपच मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असतो त्याप्रमाणे त्या महिला बचत गटांना नेहमी कमी व्याजदरावर आर्थिक मदत ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करतात तसं महिला बचट गट तयार केल्यामुळे महिलांना स्वयंरोजगार मिळत असते महिलांची उद्योगामध्ये उद्योगातील धाडस किंवा कार्यक्षमताही वाढत असते तसेच महिलांना व्यवसायातील भागभांडवल उपलब्ध होत असते महिलांना राष्ट्रीयकृत बँकिंग क्षेत्रातील किंवा व्यवहारांची त्यांना माहिती माहिती मिळत असतात त्यांना स्वतःला संघटित करण्यास किंवा मदत करण्यास आर्थिक मदत क करण्यासाठी त्यांना काम मिळवून काम देण्यासाठी किंवा घरगुती समस्यांसह इतर बाबतीमध्ये त्यांना मदत करण्यासाठी करण्याची कल्पना निर्माण होते तसेच अशा गटांना सरकार किंवा त्यांची धोरणे मदत करत असतात आणि बचत गट हा एक म्हणजे ज्या घर घरगुतीच्या लेडीज आहेत ज्या म्हणजे हाऊसवाईफ आहे तर त्यांच्यासाठी खूप फार इंप खूप महत्वाचं कार्य करत असतात बचत गट आणि म्हणजे बचत गटाद्वारे त्यांना स्वयंरोजगार मिळते त्यांना स्वयंरोजगाराचा त्यांना मोबदला मिळतो परत त्यांना एक म्हणजे महिलांना त्यांच्यामधे एक कॉन्फिडन्स निर्माण होतो की नाही आपण हे काम करू शकतो किंवा आपण आपल्या कामामधून एवढा एवढा मोबदला घेऊ शकतो असे त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स लेव्हल वाढतं तर बचत गटाद्वारे महिलांना भरपूर काही संधी मिळतं आणि रोजगारांची पण संधी मिळतं आणि त्यांना एक त्यांना अदर ॲक्टिव्हिटीपणसुद्धा केल्या जातं